मोबाईलचे रिचार्ज हे खूपच वाढलेली आहे मोबाईलचं रिचार्ज मागच्या वेळेस एक दीड जी बीचा हे दोनशे नव्याण्णवला म्हणजे तीनशे रुपायला पडला आहे त्याच्यामध्ये द एका महिन्यासाठी दोन दिवस कमीच आहेत अठ्ठावीस दिवसासाठी चालत आहे तर मला वाटतं यावेळेस आपण थोडासा कमी खर्च लागणारा रिचार्ज निवडावा त्याच्यामध्ये एखादी योजना आहे का ती बघा आणि आपण दीड जी बी वापरण्याऐवजी एक जी बी चाच रिचार्ज वापरूयात म्हणजे आपला खर्च हा कमी होईल मागच्या वेळपेक्षा जरासा खर्च आपला हा कमी होईल त्यामुळे आपल्याला तो जितका खर्च कमी करता येईल त्याचा विचार करज करणं गरजेचं आहे